सध्याच्या बाजारभावाचा विचार जर केला तर आपल्यालाही देखील जाणवेल की गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ भाज्याचे किंवा किराणा मालाचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात याचं मूळ कारण म्हणजे दळणवळण मोठ्या प्रमाणात महागले आहे इंधन मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे परिणामी या भाजीपाला आणि किरकोळ जे काही दुकानदार आहेत किंवा वस्तू आहेत त्याच्या किमती वाढलेल्या दिसून येतात तेलाच्या संबंधात देखील याच पद्धतीचं विधान करता आपल्याला येऊ शकतं की तेलाच्या खेळ तेलाच्या किंमतीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना मोठ्या प्रमाणात कसरत होत आहे कारण बजेटच्या बाहेर याच्या किंमती सध्या गेलेल्या आहेत